हो मला चांगलंच आठवत आहे की आत्ता बघितलेल्या अनिल कपूर यांचं मिस्टर इंडिया या पिक्चरमध्ये त्यांनी घातलेल्या टोपी कोट पँट अशा शैली निर्माण झाल्यामुळे मला त्यांची शैली आव खूप आवडली आहे ज्या कारणाने आम्ही आमच्या कॉलेजमध्ये झालेल्या स्नेहसंमेलनात अशी शैली निर्माण करून एक नाटक सादर केलं होतं जे सर्वांना खूप आवडलं आणि कॉलेज नुस कॉलेजमधून आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला तर या प्रथम क्रमांक म मिळाल्याबद्दल खूप आनंद होत आहे आणि ह्याचं कारण आहे मिस्टर इंडिया अनिल कपूर ह्यांचे बघितलेले पिक्चर